आपलं घर त्याच्या आजूबाजूचा परिसर आपलं शहर सुंदर ठेवण्यासाठी आणि तेथील तेथील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करता येतात परिसर म्हटलं की परिसरामध्ये सर्व गोष्टी आल्यात परिसरामध्ये निसर्ग निसर्गातील जीवन तिथली जीवजंतू झाडे प्राणी त्यानंतर वनस्पती आणि निसर्गामध्ये राहणारे किंवा परिसरामध्ये राहणारे व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टींचा आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख केला जातो परंतु आपणाला माहीत आहे की आजकाल आपला परिसर आपला निसर्ग आपण फारच म्हणजे अस्वच्छता करतो आहे आणि या अस्वच्छतेसाठी कारण आपण स्वतः आहे माणसाने अनेक गोष्टींमध्ये प्रोग्रेस केलेला आहे परंतु काय आपण कधी स्वच्छतेविषयी कल्पना केली आहे का म्हणून स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे आपण आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी कचराकुंडीतच कचरा टाकावा तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने हप्त्यातून एकवेळेस तरी परिसराची साफसफाई करावी जेणेकरून परिसर स्वच्छ सुंदर व निरोगी राहील